तंत्रज्ञान म्हणजेच टेक्नॉलॉजी ही कोणत्याही क्षेत्रात मागे नाही आहे आता उद्योग म्हणा बिझनेस बिजनेसमध्ये स्पेसिफिकली सांगायचं झालं तर लॅपटॉप्स कंप्युटर्स ऑफिसेसमध्ये लागतात तर ते पण टेक्नॉलॉजीचा भाग आहे आय टी प्रोफेशन किंवा एखादी इंडस्ट्रियल कंपनी आता कॉमन आपण जनरल स्टोरमध्ये पण गेले तिथे पण सी सी टी व्ही असतात त्यातही टेक्नॉलॉजीचा भाग आहे एंटरटेनमेंट टीव्ही इंडस्ट्रीमध्ये गेला पिच्चर इंडस्ट्रीमध्ये गेला कॅमेरा लाईट हे सगळं टेक्नॉलॉजीचा भाग आहे नवीन नवीन टेक्नॉलॉजी आले आहेत ज्या ए आपण वॉईज रेकॉर्डने कंट्रोल करू शकतो चालू बंद चालू बंद चालू बंद करू शकतो ह्याच्यासाठी ब्ल्यूटूथ ब्लूटूथ हे टे टेक्नॉलॉजी आहे आपलं आपण जे मेकॅनिजम वापरू वेगवेगळ्या ठिकाणी म मशीनरी वापरायला एखादा फॅक्टरीमध्ये गेलो आपण मशीनरी यू करतो त्याच्यासाठी बटन क्लिक्स आहेत टच स्क्रीन आहे तो पॅड झालं टेक्नॉलॉजी आहे तो छोट्याछोट्या गोष्टींमध्ये आजकाल टेक्नॉलॉजी असते आजकाल नवीन नवीन बंगलोज बांधत आहेत लोक डोर लॉक आहे डोरलॉकमध्ये आपण कुलूप लावतो नाही फिंग प्रिंट लावतो तर फिंग प्रिंट टेक्नॉलॉजीचा भाग त्याची स्कॅनिंग मशीन त्याचं बटन प्रेस सगळं सगळं सगळं टेक्नॉलॉजीचा भाग आजकाल किल्ल्या आपण टाळतो कारण फिंग प्रिंट आले नवीन डोर लॉगमध्ये फिंग प्रिंट आहेत बेल वाजवायची गरज नाही आपल्याला दिसतं की कोण आलं आहे आप आतमधून घराच्या आतमधून दिसतं की कोण आलं आहे बाहेर आपल्याला त्याला आत घ्यायचं आहे त्याच्याशी बोलायचं आपण डायरेक्ट संवाद साधू शकतो एक बेल बंद असेल तर बेल वाजायची असेल तर बेल पण ऑलमोस्ट एक टेक्नॉलॉजीचाच भाग आहे त्याचा सर्किट रिट कोणी बिल्ड केलं आहे एखा एखादं सर्किट बिल्ड करायला पण टेक्नॉलॉजीच लागते त्याचं कनेक्शन दा दाखवणं घरातल्यांना टेक्नॉलॉजीचा भाग आपण जे बोलतो आहे फोन थ्रू एकमेकांशी टेक्नॉलॉजीचा भाग प्रत्येक गोष्न टेक तंत्रज्ञानाशी निगडित असते आता आपण इफ पंखा बघितला तर पंखापण आता एलेक्सा म्हणजेच एलेक्सा एक डिवाईस आहे जिथे आपण त्याला प्रश्न विचारणार तो गुगलशी कनेक्टेड असतो तो आपल्याला उत्तर देणार आता तो आपण त्याला सांगणार की पंखा बंद कर पंखा बंद होणार फास्ट कर फास्ट होणार त्याची स्पीड कंट्रोल पण आता अॅलेक्साच्या हातात आहे छोटेछोटे म्हणजे टीव्हीचा रिमोटमध्ये पण स्पीकर झाले आहेत तर खूप कॉमन गोष्टीमधे पण टेक्नॉलॉजी झाली आहे की आता छोटासा पावडरचा डबा पण आपण पंप करायची गरज नाही तो येऊन आपला रो रोबोट पण आपला अंगावर टाकेल एवढं टेक्नॉलॉजी कुठे गेली आहे